मनोरंजनासाठी सर्वात फेमस ठिकाण म्हणजे गोवा गोवामध्ये भरपूर सारे हॉटेल्स रेस्टॉरंट्स बार बीचेस भरपूर काही आहे त्यानंतर तिथे सिनेमोस बीच सिनेमोस विथ बीचेस पण आहेत नाईट लाईफ्स पण फन भरपूर सारं आहे तिथे पॉप्युलर बार्स आहेत मेनी मोर थिंग्स आहेत त्यानंतर दिल्ली भरपूर तिथे हिस्टोरिकल प्लेसेस आहेत तिथे पापू तिथेही पॉप्युलर बार्स वगैरे आहे त्यानंतर तिथे आपल्याला एक तिथेही बीचेस वगैरे पण आहे तिथं ड्राईव्हिंग मरिन ड्राईव्ह वगैरे आपल्याला करायला आवडेल त्यानंतर चंदिगढसुद्धा फेमस आहे म्युझिक वगैरे तिथे चांगलं नाईट क्लबस आहे तिथं आपण नाचू वगैरे शकतो